हॅलो मी दोन तीन दिवसापूर्वी शंभर रुपयाचं रिचार्ज केलेलं आहे अद्याप माझा मोबाईल रिचार्ज झालेला नाही आणि त्यामुळे माझे खूप काम अडलेले आहे आणि जर मी आता परत शंभर रुपयाचं रिचाज केलं तर माझ्या खात्यावर म्हणजे माझं दोनशे रुपयाचं रिचार्ज होईल का फक्त शंभर रिचा शंभर रुपयाचंच रिचार्ज होईल याची मला चिंता वाटत आहे तरी कृपया तुम्ही लवकरात लवकर एक दोन तीन चार पाच या मोबाईल क्रमांकावर पटकन रिचार्ज करा